हां बोलत आहे बोला की हां हां

हो हो आहे की सगळ्या तुम्हाला जसं हवं तशा प्रमाणे आम्ही करून देऊ शकतो तुमच्या इच्छानुसार हं हं

हो हो चालेल तुम्हाला कधी हवे ते आधी दोन चार दिवस आधी सांगा म्हणजे तशा पद्धतीने करायला वेळ जातो त्यामुळे दुसऱ्यांना सांगायला लागतं की अशा पद्धतीन तयार करावं मग फ्लेवर कोणता हवा तुम्हाला हां ओके ठीक आहे हां हां किती मॅम हं हां हं

हां चालेल तुम्हाला असं तीन चार दिवसात मध्ये तयार करून मी देईल पण तुम्ही दोन चार दिवस आधी सांगा म्हणजे ऑर्डर भेटली की आम्ही करायला सुरुवात करतो आणि आमचं सगळं फ्रेश असतं सगळं जे ही काय आम्ही करेल ते लगेच असं खरेदी लोक करून जातात अशी इतकी चांगली क्वालिटी असते आमची तुम्हाला नक्कीच आवडेल हं हो हो चालेल नक्की हां कोणते हां हां बोला हो हो हां डार्क चॉकलेट आहे त्याच्यामध्ये आणि किटकॅट्स आहेत फाईवस्टार आहेत हां सगळे फ्लेवर्स ऑल आहेत ते फ्रूट्समध्ये आहेत ते सगळे ऑल आहेत तुम्हाला जो फ्लेवरचं आवडेल ते हं

हो हो भेटतात हो आहे ते पण आहे तुम्हाला ज्या आकारमध्ये पाहिजे त्या आकारमध्ये आम्ही पॅकिंग पण करू देऊ शकतो समजा तुम्हाला आता तुम्हाला द्यायचं असेल तर हार्ट शेपमध्ये करून देऊ शकतो किंवा सर्कल असे वेगवेगळे डिझाईनचे बॉक्स आहेत त्याचे पॅकिंग वगैरे अशी डिझाईन अशी फ्लावर्स वगैरे लावून देऊ शकतो गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर हं हां हां हो चालेल

हां नक्की जी लहान मुलांना असे फ्लेवर जे आवडतात त्याप्रमाणेच तुम्हाला नक्की तयार करून देईन त्या वेळेतच

हो हो हो ते पण हां ते सगळं अवेलेबल आहे आमच्यात तुम्हाला ज्या जागी मागेल त्या जागी आमी ट्रान्सपोर्ट न देऊ पण शकतो तुम्ही ॲड्रेस वगैरे तेन तुम्ही मला सेंड करा मग त्या जागेवर तुम्हाला देऊ शकतो पोचवू शकतो हो हो चालेल हा व्हॉट्सॲप नंबर आहे ह्याच्यावर सेंड करा तुमचे डिटेल्स आणि तुम्ही सांगा पण कोणते केक्सचे पेस्ट्रीज हवे आहेत कोणत्या फ्लेवरमध्ये ते पण सांगा क्वांटिटी वगैरे त्याप्रमाणे देते हा हा

बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँकू आणखी काय इन्फॉर्मेशन हां